लाल महाल आता जसं की लाल महाल ही ऐतिहासिक वास्तू आहे ती आता पुण्याच्यामध्ये जिजामाता उद्यानात उद्यानात आहे मातोश्री जिजासाहेब जिजाबाई साहेब यांच्यासह शिवराय यांचे बालपण या वास्तूत वास्तुत्व म्हणजे झालेलं आहे हेलास तसंच त्यामुळे हेला एक ऐतिहासिक महत्त्व प्रा प्राप्त झालं आहे असं आहे लाल महाल आता सध्याचा लाल महाल ही वास्तू पुणे नगरपालिकेत येते आ तिथं स्त्रिया आणि लहान मुलांसाठी असलेल्या जिजामाता उद्यानात उभारली जाते आता म्हणजे कसं लाल महाल हे पुण्यामध्ये येतं आहे लाल महालाम बघन्यासारखं बरंच काही आहे त्याच्यामध्ये शाहिस्ते खानाची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली होती लहान म्हणजे आता जे जाऊन मुगलांना आता लाल महा पळो का सळो असं केलं होतं लाल महाल शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं कशी छाटली हा प्रसंग पाहण्याआधी हे महत्त्वाचं आहे की त्या वेळी परिस्थिती कशी होती नेमकी ही घटना घडवण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत होत्या हे पाहणं गरजेचं आहे शाहिस्ते शिवाजीवालाचा बंदोबस्त करण्याचा विडा उचलून शाहिस्तेखान जेव्हा दख्खन प्रांतात आला तेव्हा शिवाजी राजांना पक्कडून त्यांच्यासोबर उभे करतो असं तो म्हणाला होता पण त्यालाच कसं झालं ते काही शक्य झालं नाही आता लाल महाल हे लाल कलरचं आहे त्याच्यामुळं आता लाल महाल हे पुण्यामध्ये स्थित आहे लाल महाल पर्यटनस्थळ आता म्हणून आपण त्याकडं पाहू शकतो त्याचं पूर्ण असं वितरण म्हटलं तर इतिहास म्हणलं तर शिवाजी महाराज आपल्याला आठवतो हे आहे लाल महाल आता पुण्यामध्ये च आहे म्हणजे पुण्यामध्येच लाल महाला आपल्याला पाहायला मिळतो शिवाजी महाराजांचं बालपण तिथं गेलेलं आहे लाल महालामध्ये लाल महल त्यामुळेच म्हणजे असं एक फेमस आपण ते पाहण्यासारखं ठिकाण म्हणू शकतो आहे लाल महालला अशा प्रकारे लाल महाल आपण बघू शकतो